मराठी भाषा ही मुळात संस्कृत भाषेवरून तयार झाली आहे त्यामुळे संस्कृत भाषेवरून निर्माण झालेल्या इतर भाषा जसे तमिळ हिंदी किंवा जर्मनीसारखी परकीय भाषा यांचा एकमेकांशी नक्कीच संबंध जोडला जाऊ शकतो